आमच्या भागामध्ये जून महिन्यात अजिबात पाऊस नव्हता आता जुलैमध्ये चांगला पाऊस पडतो आहे शेतीची सगळी कामं आता व्यवस्थित चालू आहेत शेतकरी आनंदी झाला पेरणीदेखील झाल्या थं जूनमध्ये तर कडक ऊन होता गुरांना चारा असंख्य असे प्यायला पाणी असंख्य अशा अडचणी होता शेतकऱ्यांना पण आता पाऊस पडल्यामुळं सगळ्याच गोष्टी झाल्या गुरांना चारादेखील झाला लोकांना कामदेखील लागलं शेतामध्ये आणि पेरणी झाल्यामुळे सगळीकडे आनंदीआनंदी वातावरण आहे